सात लाख सत्तावीस हजार नऊशे अठरा आठ लाख एकोणीस हजार पाचशे पंधरा तीन लाख एकोनीस हजार सातशे अठरा सात लाख पंधरा हजार नऊशे पंधरा